हां अलका मॅडम का हां मी रेणुका पाटने बोलते आहे गुड मॉनिंग मला हुपरीकरांनी तुमचा नंबर दिला मला लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची होती त्याबद्दल तुम्ही मला थोडं सांगू शकता का

हो हो करते

हां हां हां बरोबर आहे

काय समज आहे न म्हणजे तुम्ही इन्शुरन्स मला म्हणजे टॅक्स जो आहे त्या बेनिफिटसाठी घ्यायचा आहे जो माझा टॅक्स कट होतो आहे तर त्यास हां हां हां

हां हां बरोबर आहे

हां हां हां हो हां

बरं एक एक करोडपेक्षा जास्त

हां हां हां हां बरोबर आहे हां बरोबर आहे हो हो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 बरोबर आहे हां हां बरं माझं एज आहे फो फोर्टी फोर हां अजून कुठलं आहे का दुसरं हां हां हां बरं चालेल चालेल हो चालेल मग आपण कधी हां कधी भेटू शकतो सांगाल का बरं चालेल ठीक आहे ठीक आहे हां ठीक आहे हो हो हो हो चालेल चालेल ठीक आहे ओ ओ ओके थँक्यू थँक्यू नाईस मीट यू हां